मला परदेशात प्रवास करत असताना ड्रायविंग लायसनची गरज आहे कारण त्यामध्ये ड्रायविंग ड्राय ड्रायविंग लायसन काढत असताना कागदपत्रे कागदपत्रे लागतात त्या कागदपत्रांमध्ये पॅन काड आधार काड ही सर्व कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे लागतात त्यामध्ये त्यामध्ये न ड्रायविंग त्यामध्ये ड्रायविंग लायसन पण काढावे लागतात वाहन चालत असताना ड्रायविंग लायसनही गरजेचे असते त्या त्यामध्ये ड्रायविंग लायसनमध्ये ड्रायविंग लायसनमध्ये पॅन काड आधार काड याची याची सर्व कागदपत्रे याचे सर्व कागदपत्रे पाहिजे असतात त्या त्या त्यामुळे ड्रा त्यामुळे त्यानंतरच ड्रायविंग लायसन त्यानंतर ड्रायविंग लायसन निघू शकतं त्यामध्ये त्यामध्ये दुसऱ्या देशात प्रवास करत असताना ड्रायविंग लायसन हे ड्रायविंग लायसन हे गरजेचे आहे ड्रायविंग लायसन गरजेचे त्यामध्ये त्यामध्ये पॅन काड वगैरे काढणं आधार काड वगैरे काढणं हे सर्व कागदपत्रे हे सर्व कागदपत्रे पाहिजे हे सर्व कागदपत्रे पाहिजे आहे त्या त्यानुसारच ड्रायविंग लायसन आपल्याला ड्रायव्हिंग लायसन आपल्याला मिळ मिळत असतं न न ड्रायविंग लायसन मिळाल्यानंतरच दुसऱ्या देशात दुसऱ्या देशात जाऊ आपण जाऊ शकतो न गाडीने जात असताना ड्रायविंग लायसन हे गरजेचेच असतं